हां हॅलो आदित्य मेडिकल का आपल्याकडे ते सी सी टेन ए फोर इन जी इंजेक्शन आहे का इफिट अन फोर एम जी

आपण ठेवत नाही का ते बरं आपलं मेडिकल कुठंय एक्झॅक्टली ॲड्रेस कोर्टाच्या पाठी मागे आहे का ते कसं यावं लागे तिथपर्यंत ओके ओके किती वाजे पर्यंत चालूं असतं अच्छा ओके मग ओके ॲक्च्युली ते इंजेक्शन थोडंसं मला लागायचं होतं मग जर हां तेच तुम्ही जर ॲवेलेबल करून दिल तर बेटर राहील मी वाटत सर येऊन भेटतं तुम्हाला तिथे एकदा तुमचं काय ॲडव्हान्स पेमेंट असेल ते पण तर सर मी पेड करायला तयार आहे हां मग समजा ते ऑर्डर केलं तर मग मला कधीपर्यंत भेटेल कारण पेंशन ॲडमिट आहे ना त्याच्यामुळे ओके ओके मी त्याला त्याचे डिटेल्स तुम्हाला एकदा सांगू का म्हणजे कोणत्या कंपनीचां हवंय ते इ पी टॅन इ प फोर एम जी आहे त्या ग्लेनमारक कंपनीचां आहे ते हा आणि ते आपल्याला चार दिवस तर दो दोन इंजेक्शन असा डोस लागेल आठ इंजेक्शन मग त्याचा ॲवेलेबल आणि त्याचं कॉस्टिंग वगैरे किती होईन मग मला सांगा मग आपली भेट मी कधी घेऊ आता आल्या नंतर म्हणजे किती वाजता येऊ संध्याकाळी सात वाजे पर्यंत ओक चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू